महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून आय टी इंडस्ट्रीनी जम बसवल्यामुळे परराज्यातनं अनेक एम्प्लॉई इथे आलेले आहेत ज्यांना मराठी अजिबात येत नाही काही काही जे नॉर्थवरनं लोकं आली आहेत ज्यांना हिंदी येतं त्यांना जास्ती प्रॉब्लेम होत नाही कारण मराठी आणि हिंदीची स्क्रिप्ट देवनागरीच आहे काही काही शब्द तर अगदीच सारख्या अर्थाचे आहेत त्यामुळे त्यांना फारसं जुळवून घ्यायला प्रश्न येत नाही मग मराठी आम्ही लोकं त्यांना हळूहळू छोटे छोटे शब्द काही काही छोटे छोटे वाक्य बनवून तशी त्यांना आम्ही शिकवतो किंवा रोजच्या बोलीभाषेसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाचे काय म्हणूयात आपण की वर्ड्स त्यांना शिकवले की ते की वर्ड्सवरनं हळूहळू वाक्य बनवायला शिकतात कधीकधी हावभावावरनं हातवाऱ्यांवरनं ते कम्युनिकेट करतात मला असं वाटतं हळूहळू संदर्भावरून त्यांना मोठमोठाले शब्द किंवा अर्थ त्याचे हे आपाआपच समजायला लागतात जसंजसं ते आमच्यामधे मिक्स होतात त्याच्यावरनं मराठी पिक्चर गाणी ह्यांच्यामुळे तर मला वाटतं लवकरच भाषा समजते काहीकाही लोकं जी साऊथ इंडियन आहेत ज्यांना अगदीच मराठी लिपीसुद्धा वेगळी आहे आणि शब्द उच्चार वेगळे आहेत त्यांना मात्र थोडंसं हे भाषा शिकायला आणि कम्युनिकेट करायला वेळ लागतो बाकी हिंदी ज्यांना येत असतं ते तोडकंमोडकं का होईना मराठी बोलूच शकतात अगदी एका आठवड्यात बोलायला लागतात